प्रशासनाचा विचार करता वाशिम जिल्ह्यात वेगवेगळे विभाग असून कामे चालवली जातात त्याचबरोबर खासदार म्हणून भावनाताई गवडी तर आमदार म्हणून राजेंद्रजी पाटनी हे कार्यरत आहेत हवे तेवढे ते लोकांना मदत करत असतात शिवाय विकासाची कामेसुद्धा करत असतात